मी प्रियंका मी मागच्या महिन्यात एक टी व्ही घेतलेला सॅमसनचा मला त्याच्याबद्दल खूप वाईट एक्सपिरियन्स आलेला की टी व्हीचा जो स्टँड आहे तो प्रॉपर नाही आहे प्रॉपरली तो बसत नाही आहे मागे वॉलवर लावलेला तरी तो प्रॉपर लागत नव्हता आणि त्याचे कलर्स जे आहे बहुत खूप जास्त ते हेवी झालेले म्हणजे डार्क आहेत पिच्चर क्वालिटी जी आहे ती छान नाही आहे पिक्सलेट होत आहेत जे पेन ड्राईव वगैरे आम्ही लावतो ते ते सपोट करत नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे जे ओ टी पी मला जर असं त्याच्यामध्ये असेस करायचं आहे तर ते होत नाही आहेत प्रॉपर कोणतंच फंक्शन ते करत नाही आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा ब्ल्यूटूथ कनेक्ट करायचं स्पीकर वगैरे ते नाही होत आहे आणि मला नाही आवडला तो टी व्ही नेक्स्ट टाईम मी दुसरा ब्रँड बघेल